आमच्या स्वयंपाकघरमध्ये झुरळ खूप झालेले आहे कोण म्हणतात सिलेंडरच्या वासामुळेच झुरळ जास्त होतात आम्ही झुरळासाठी औषधं आणलेले आहे मेडिकलमधून ते आम्ही गोळ्या करून त्या कणकेमध्ये ते ठेवतो त्यामुळे ते झुरळ नाहीसे होतात आणि उंदीर होतात त्याला आम्ही ते चिमटा लाऊन त्यात पकडला आणि बाहेर ते उंदीर ते चिमट्याला भाकरीचा तुकडा लावल्यानंतर तो खाण्यासाठी आला आणि तो त्या चिमट्यामध्ये आ त्याचं म्हणजे तोंड असं अडकलं आणि तो उंदीर असं चिमट्यामध्ये अडकल्यामुळे मरण पावला नंतर त्याला बाहेर नेऊन टाकला आमच्यात चिमटा आहे उंदरासाठी आणि झुरळासाठी आम्ही औषध मेडिकलमधून आणलेले आहे त्यामुळे आमच्यात आता झुरळ अजिबात नाही किंवा उंदीरसुद्धा नाही आम्ही लगेच त्याच्याव उपाय करतो आमच्यात लहान मुले असल्यामुळे ते झुरळ वगैरे सर्व काही मारून टाकतो आणि स्वच्छ स्वयंपाकघर संडास मोरी ठेवतो रोजच्या रोज साफसफाई करतो त्यामुळे आमच्या म ह स्वयंपाकघरमध्ये अजिबात झुरळ नाहीत संडास मोरीमध्ये उंदीर काही नाही आमचे घर सुंदर आहे छान आहे